आमच्याकडे येणारे जे पाहुणे आहेत त्यांच्याशी आम्ही पेम प्रेमाने आणि आदरातिथ्याने वागतो कारण की आम्हाला पाहुणे जेव्हाही येतात त्यावेळेला आम्हाला खूप आनंद होतो आणि स्वयंपाकासाठी त्यांच्यासाठी जेवण बनवायला आम्हाला खूप आवडते मी त्यांच्यासाठी मी त्यांच्यासाठी आवडीने जेवण बनवायला घेते जेवणामध्ये मला त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवायला आवडतात भाज्यांमध्ये सैगे वांगे पाटोडीची भाजी मिक्स वेज भरता वांग्याचा अशा प्रकारच्या भाज्या करायला आवडतात आणि त्याच्यामध्ये जेवणामध्ये काही गोड पदार्थ देखील क आवडतात सर्वांना तर गोड पदार्थही करायला खूप आवडते मला त्यामध्ये शिरा असतो गोडमध्ये दहीपुरी असते श्रीखंडपुरी असते त्यानंतर असते पुरणपोळी असते पुरणपोळीच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर पुरणपोळी जी आहे त्यावरती तूप टाकून जर खायला दिलेलं बनवल्यानंतर तर त्याची चव ही कायम असते त्यांच्या लक्षात राहते आणि परत परत ती त्याची मागणी करतात मला स्वयंपाक करताना स्वयंपाकघरामध्ये ह्या सगळ्या गोष्टी करायला आवडतात माझ्या लोकांसाठी माझ्या घरातील लोकांसाठी आणि माझ्या पाहुण्यांसाठी जेणेकरून त्यांनी जेवणाची तारीफ करावी त्यांना जेवण आवडावं विशेष प्रकारे आणि त्यांनी परत परत आमच्याकडे येण्याचा आग्रह धरावा जेणेकरून त्यांना चांगलं वाटेल त्यांना चांगलं वाटलं तर साहजिकच आहे की आम्हालाही चांगलं वाटेल म्हणून मी ह्या सगळ्या गोष्टी खूप आवडीने करते